नी करण्यासाठी आधी आम्ही त्या विळ्याने निंदून काढतो मग निंदून काढल्याच्या नंतर झाडावर जो रोग येतो त्याच्यावर फवारणी केली जाते काही काही समजा बुरशीनाशक किंवा फळं वगैरे त्याची फवारणी केली जाते बुरशीनाशकाने फळ झाड जे राहते ते बुरशीनाशक मारल्याने त्याची वाढ चांगली होते आणि त्याला फळं फुलं छान येतात फ फवारणीच्या नंतर मग काही रासायनिक प्रक्रिया करून त्याच्यावर दुसरे फवारे मारले जाते तर त्याच्याने ते झाड जे आहे बुरशि नाशक त्याच्यानंतर फुलते वाढते छान त्याची वाढ होते आणि फळ येते त्याला